नमस्कार ओ दादा कटिंग कटिंग करायची होती आणि दाढी पण आणि किती नंबर आहे आपल्याला नंबर लवकर राहूद्या बरं मग आणि आपल्याला मस्त वनसाईड कटिंग करून द्या मस्त कट करा आणि झिरो मशिन मारून द्या हो हो मालीश करून द्या आनि नवलतलत नवरत्न तेलाने व तेल वापर जा डाय पण करून द्यान आणि गोदरेजचं वापर जा हो बरं जाऊ द्या निशाचं लावून द्या मग किती झाले आपले प पैसे एवढे हो दीडशे नाही हो जाऊ द्या दोनशे दि घेऊन टाका नाही न दोनशे घ्या घेऊन टाक ना नाही जाऊ द्या ना दोनशे घेऊन टाका बरं चलतो मग